हॅलो

वैशाली स्टेशनरी चं हाऊस आहे का हे मॅडम मला आहे ना थोडीशी स्टेशन मॅडम मला थोडीशी आहे ना म्हणजे स्टेशनरी घ्या म्हणजे स्टडीचे रिलेटेड स्टेशनरी घ्यायची होती

हो का तर मग मला सर्व ए म्हणजे जवळपास एक एक डझन मिळेल का म्हणजे खूप जास्त पाहिजेन तसं आणि पार्सल पण करून पाहिजेन होतं म्हणजे कोणत्या क्लास म्हणजे फर्स्ट इयरचे फर्स्ट इयरचे यम एचे वॉट्सअपवर तर तुमच्या म्हणजे याच नंबरवर करायचं आहे की आणखी कोणत्या कुठल्या हो का आणि मला टेशनरीमध्ये सामान सामान सांगून देतो मला कोणकोणतं लागेल तर आ त हां लिस्ट बनवून घ्या तुम्ही तर मला एक डझन बुक्स लागेल म्हणजे वन लाईनर म्हणजे एक रेघीवाले आणि समजा आणि जवळपास दोनशे पेजेसची असले पाहिजेन सर्वे बुकं एक डझन

पांढऱ्या पेजिशची चालेल मला ठीक आहे आणि त्यानंतर पेन पेन पेनाचं एक सेट लागेल म्हणजे कितीचं मिळेल ते तुमच्याकडे पेनं कोणकोणत्या प्रकारची आहे मग ह ठीक आहे मग मला पिंकपॉईंटचे देऊन द्याल प्लिंगपॉईंट समजा एका पॉकेटमध्ये समजा किती पेनं येतात पाच पेनं की दहा पेनं येतात सहा पेनं येतात ठीक आहे मग एक पॉकीट त्या पेनाच निळ्यावाल्या आणि एक बॉक्स कलरचे पेन्स कोणकोणत्या कंपनीचे आहे तुमच्याकडे बटरफ्लाय ठीक आहे मग तर त्यांचा पण एक आहे ना हे करून घ्या बुक म्हणजे लिहून घ्या हा ठीक आहे आणि एक पेन्सिल बॉक्स आणि एक इरेझरचा बॉक्स जो राहातो तो तो टाकून द्या

नाही नाही मला सध्याच एवढेच हवं आहे आणि पुस्तकांमध्ये म्हणजे मला वाङ्मयाचे रि रिलेटेड पुस्तकं आहे का जसं जेव्हा मी जात चोरली आहे का हो हो हो ठीक आहे मला तेच हवं आहे तर तुम्ही मला एक ते पुस्तक पण त्यामध्ये ॲड करून ठेवा बस आता तुम्ही मला म्हणजे याचे प प्राइस सांगून द्या कितीची झाले आहेत हे नाही घर कोण हां ठीक ॲड्रेस सांगून देऊ ठीक आहे मग कृष्णार्पण विला नांदगाव पेठ अमरावती तुम्ही शेजारी देऊ शकता ना शि शेजारी माझ्या घरापाशी एक घर आहे त्यांच्याकडे

हो ठीक आहे थँक्यू धन्यवाद हा ठीक आहे ठीक